जेव्हा मी एखादी डिश किंवा पाककृती रस बनवतो तेव्हा ती कशी बनवायची ही ज्यांच्यासाठी बनवतो त्यांच्यावर डिपेंड असते एखादा व्यक्ती ती डिश तिखट खाते तर कोणी फिकी खाते कोणाला जास्त तिखट चालत नाही कोणाला जास्त खारट चालत नाही तर कोणाला विषभ चालत नाही त्याच्या मूळ पुढचा व्यक्ती ती जी पसंत असते त्या पसंतीनुसार मी ती रेसिपी बनवत असतो जर कोणाला तिखट हवी असेल तर थोडी चटणी मॅनेज करून थोडीशी वाढवून टाकावी लागेन आणि जर कोणाला फिकी पाहिजे असेन तर ती चटणी कमी करावी लागेन आणि त्या चटणीत थोडंसं पाणी घालून त्याची चव थोडीशी चेंज करावी लागेन तेव्हा कुठं पुढच्या व्यक्तीला ती त्याच्या चवीनुसार आवडेल